आमच्या घराच्या भिंतीवर मला पेंटिंग्स लावायला आवडेल त्याच्यामध्ये विविध प्रकार असतील जसे की नैसर्गिक चित्र असेल तैलचित्र असतील व्यक्तिचित्र असेल पण मला ना पहिल्यापासून एक निसर्गरम्य वातावरणात फिरण्याची आवड आहे त्याचबरोबरीने मी स्वत पण पेंटिंग वगैरे करतो तर मला निसर्गचित्र वगैरे खूप आवडतात तर माझ्या घराच्या भिंतीवर मी सगळ्यात पहिल्यांदा प्राधान्य दिलं होतं निसर्गाच्या निसर्ग चित्राला म ते कदाचित मी स्वत काढलेलं असेल वैयक्तिक किंवा मग बा बाजारातून दुसऱ्या चित्रकाराकडून काढलेलं विविध चित्रं असतील निसर्गातील क्षण टिपलेले असतील किंवा त त्याला प्राधान्य देईल सगळ्यात पहिल्यांदा मला आवडेल त्यांना की कसं घरचं जरा थोडंसं घरातील कलर कॉम्बिनेशन बघून तसेच घराला थोडं निसर्ग वातावरणाचा थोडा लुक देऊन म्हणजे नैसर्गिक घटकातील आपलं थोडं वास्तव्य असेल असं आपलं ते भासून येईल जर घरात जर ते निसर्गचित्रात असेल तर त मला खूप ते आवडतं त्याचबरोबर मी घरात ते घोड्यांचं वगैरे रनिंग करताना ते जे आहे ना त्याच्यामुळं कसं आपल्याला ते असं मानलं जाते की ते सात घोडे वगैरे एका लेवल एका दिशेने पळताना ते चित्र असं घरात ठेवतात धनसंपत्ती वगैरे वाढते मला तसं काय वाटत नाही पण ते एक आपल्याला मनाला समाधान म्हणून आपण एक ते लावू शकतो आपल्या घरामध्ये तर मला ते एक आवडेल लावायला त्याचबरोबर व्यक्तिचित्रं असतील विविध नेत्यांची पुढाऱ्यांची ज्यांनी आपला स स्वातंत्र्यकाळामध्ये ज्यांनी आपल्या सशस्त्र क्रांती केली जसे की भगतसिंग असतील राजगुरू असतील त्याचबरोबर नेते लोकमान्य टिळकच असतील महात्मा गांधी असतील राजीव गांधी असतील यांच्यापैकी ज्यांच्यापासून आपल्याला अशी प्रेरणा भेटते ए पी जे अब्दुल कलाम असतील आत्ता चांगले एक शास्त्रज्ञ होऊन गेले तसेच राष्ट्रपती होऊन गेले तर अशा प्रेरणादायी व्यक्तींचे जर चित्र आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या वेळे आपल्या काही कामांमध्ये सुद्धा करताना आपल्याला त्यांच्यातून काहीतरी प्रेरणा भेटेल त्याचबरोबर आपल्याला मोटिवेशन भेटेल त्याच्यामुळे त्यांच्या चित्रांकडं बघून आपण त्यांच्यासारखं काहीतरी मोठं होईल होता येईल असं त्यांच्या कर्तुत्वाकडं बघून आपल्याला वाटेल म्हणून मला त्यांची चित्रं माझ्या घरात लावायला खूप आवडेल निसर्गचित्रानंतर हे व्यक्तिचित्र एक आवडेल त्याचबरोबर तेलचित्रामध्ये विविध आ कलाकारांनी जुन्या कलाकारांनी आपल्या घरा त्यांनी त्यांच्या चित्र काढले जे खूप फेमस आहेत जसे ते लिओनार्दो द विंची यांचं आहे चित्र मोनालिसा वगैरे त्याचबरोबर असे विविध असतील चित्रे मार्केटमध्ये तर ते आवडेल मला आव आवडेल एक घराला एक कसं एक संग्रह संग्रही घरं जसं म्हणता येईल तसं आपल्या घराला करता येईल सजवता येईल आणि नैसर्गिक चित्र कशामुळं ते घराला थोडं सजावट वाटेल आपल्या घरात थोडं सजावटीचं वातावरण असल्यामुळे आपलं घर कसं मनात प्रसन्न घरात मन प्रसन्न राहील आपल्या घरात सुखशांती लाभूदे मन शांत होते कामाचा ट्रेस वगैरे आले तर जाण्यासाठी चित्रं पाहिली जरी आपल्याला वेळ नसेल भेटेल निसर्गात जाताना वावर वावरता येत नसेल निसर्गात तर कमी चित्रांकडं बघून आपल्याला समाधान भेटेल ह्या दृष्टीने मी निसर्गचित्र माझ्या घरात लावण्याचा प्रयत्न करेल आणि मला खूप आवडेल ती लावायला मग थोडंसं त्यासाठी तुम्ही स्वत काढलेलं असेल किंवा मग ते मार्केटमधून जरी मी घेतलं त्यासाठी काय कॉस्ट मला द्यावी लागली तरी तरी काही हरकत नाही कारण जर आपल्या आवडीनिवडी जर आपल्याला जोपसा जोपासायचे असतील तर त्यासाठी काहीतरी आपला वॅल्यू किव किंमत आपल्याला द्यावी लागतेच कुठलीही गोष्ट आपल्याला जर पाहिजे असेल तर त्याबदल्यात त्याचा मोबदला द्यावा लागतो तो पण द्यायचा वेळ आलीच तरी काय मला हरकत वाटणार नाही मी द्यायला तयार असेल तर मला हे चित्र निसर्गचित्र मला खूप आवड आहे तर मी ती त्याला प्रा प्राधान्य देईल त्यानंतर तैलचित्र असेल त्याला प्राधान्य देईल नंतर व्यक्तीचित्र असेल त्याला प्राधान्य देईल